भारतीय खेळांमधे कबड्डी कॅरम धनुर्विद्या खोखो हे खेळ खेळले जातात त्यापैकी खोखो हा खेळ इंटरनॅशनल लेवलला मला तरी वाटतं गेला पाहिजे कारण खोखोचा उगम महाराष्ट्राच्या मातीतच झालेला आहे आपला देश शेतीप्रधान आहे पिकांनी भरलेलं शेती जनावरांनी खराब करू नये म्हणून जे विविध उपाय योजले जात असत त्यापैकी त्यांना पळवून लावणे हा प्रमुख उपाय असे त्यासाठी शेतात काही ठरावीक अंतरावर लहान मुले एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तोंड करून बसून त्यांना कुत्राच्या भुंकण्याचा आवाज करत यातूनच खोखो खेळ पद्धती सुरू झाला असावा महाभारत काळात देखील खो घालणे या अर्थाचे शब्दप्रयोग आढळतात त्यामुळे खोखो हा प्राचीन खेळ असावा मुंबई पुणे नागपूर धुळे अमरावती या मराठी माणसांच्या व्यवस्थित मात्र खोखो शंभर वर्षाच्या काळात खेळला गेल्याचा उल्लेख आहे तसेच खोखो खेळामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते कारण खेळ खेळताना शरीराच्या सर्व भागांचा समावेश होतो त्यामुळे हा खेळ शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे तसेच खोखो खेळाचे सामाजिक एकोपा अखंडत्व वाढीस लागते खेळाडूमधे नेतृत्व गुण खिला खेळाडू वृत्ती संघभावना वाढीच लागते त्यामुळे मला तरी वाटते खोखो या खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक मान्यता मिळण्याची गरज आहे